आपली मराठी भाषा म्हणजे हे ना आपल्या मराठी भाषेमध्ये छत्रपतींच्या काळामध्ये आपली मराठी भाषा वेगळी होती रामदास स्वामींची जी मराठी भाषा आहे ती भाषा जरा वेगळी होती छत्रपतींच्या काळामधे आपल्या भाषेवर फारसी भाषेचं प्रभुत्व होतं काही शब्द आहे ना ते बखरीमध्ये किंवा इतिहासामध्ये हे फारसी शब्द आहेत आता ते शब्द मी आता तुम्हाला प्रत्यक्ष काही सांगू शकत नाही पण आपण जर त्याचा वाचन केलं किंवा अभ्यास केला तर आपल्याला कळेल की या फारसी भाषेच्या आपल्या मराठी भाषेवर तसा खूपच परिणाम झाला आहे संस्कृतीवरसुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे कारण का माहिती आहे आपल्याकडे फारसी सिंधी किंवा उत्तर प्रदेशी असे लोक आहे जे आपल्याकडे आताच जे आपण राहतो एकत्र प त्यांच्या भाषेचा आपण पण आता आता आम्ही मराठीमदे मु मुंबईमध्ये राहणारी माणसं तर आम्ही शुद्ध मराठी बोलू शकत नाय कारण आमच्या भाषेमधे हिंदी शब्द पण येतात आम्ही इंग्लिश पण बोलतो आपणमदे गुजरातीपण बोलतो अशा प्रत्येक भाषेचा स्क्रौ संस्कृतीचा आपल्या ह्या मराठी भाषेवर परिणाम झालेला आहे